आम्ही धाराशिवच्या आहे त्यामुळे आमच्या इथं पर्यटनस्थळं म्हटलं तर तुळजा भवानी हे मुख्य आकर्षण आहे आमच्या इथलं आणि आमच्या इकडं पाहुणे देवीला आले की आमच्या इकडं पाहुणे येतातच त्यानिमित्ताने तर आहेच आणि देवीला एक महत्त्वपूर्ण तुळजाईचं मंदिर आहे आमच्या इथं दर्शनासाठी साडे तीन शक्तिपिठापैकी एक आहे आणि तिथं आम्ही दर्शनाला जातोच त्यानंतर आमच्या इथं हातला देवी आहे खूप मस्त हिलस्टेशन झालेलं आहे ते रामलिंग पावसाळ्यात तर तिथं खूप श्रावण महिन्यात इतके लोक येतात तिथला धबधबा पाहण्यासाठी आणि खूप छान वातावरण असतं हे इथले आमचे प्रेक्षणीय स्थळं आहेत